मी केळझरला राहते मला सेलू ते रोज अप डाऊन करावं लागते कारणकी त्या गावाला रोज मला भेट द्यावे लागते कारण तिथे माझं कॉलेज आहे आणि कॉलेज असल्यामुळे मला तिथे रोज जावे लागते रोज अप डाऊन करावे लागते आणि तिथे मतलब माझी ट्युशन वगैरे आहेत मग त्याच गावामध्ये मला रोज जावे लागते आणि आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तिथे पण जाय लागते मना वर्धाला कारणकी तिथे माझी बहीण राहते तर मग त्या ताईला वगैरेही भेट द्यायला द्यावे लागते आणि जसं की मग नागपूर ते मग नागपूर मतलब वर्धा जिल्हा म्हणजे नाही काम झालं एखादं तर मग नागपूरला जावे लागते आम्हाला मग ते नागपूरमध्येही भेट द्यावे लागते मग बाहेरगावी कोणतं असं म्हटलं तर जंगली वडगाव तिथे माझे मतलब परिवार राहते माझं तिथे तर मग तिथे पण जाताना मतलब भाऊ वगैरे बहीण भाऊ तिथे सगळेजण राहतात तर मग त्याच्यासोबतही खूप इंजॉय करायला मजा येते तसे नाही तर आम्ही मग शेतात वगैरे जातात आणि तिथून कुठून दिलं की आम्ही कुठे बाहेर जातात मग बाहेर जसं की जे कोणते बाहेर गाव आहे तिथे वगैरे जातात